हां नमस्कार ओजस्विनी रेस्टॉरंट मे आपका स्वागत आहे सर हो ठीक आहे बोला हो आम हो सर आमच्याकडे फंक्शन हॉल अवेलेबल आहे तुमची काय डेट आहे वाढदिवसाची ती आणि वेळ आम्हाला हा सर आवाज येतो आहे आता हो सर हो आहेत सर आम्ही दोन भाज्या एक चटणी एक कोशिंबीर कढी किंवा दाल फ्राय असेल तर ते यापैकी तुम्हाला जे आवडेल ते

हो आहे सर मी तुम्हाला ते मेल करते किंवा व्हॉट्सॲपवर करते

हो सर ठीक